हा नमस्कार नमस्कार हा नमस्कार साहेब मला जो माझा गॅस कनेक्शन आहे तर ते मला बंद करायचे होते माझा गॅस कनेक्शन नंबर आहे चार तीन तीन दोन आठ एक चार पाच सहा सात तीन दोन एक तर हा नंबर सर मला बंद करायचा होता कारण आता मी गॅस सिलेंडरऐवजी इलेक्ट्रिक स्टोव्ह आणलेला आहे तर त्यामुळे मला गॅस सिलेंडरची आता आवश्यकता पडणार नाही हा हां सर मी जो तुम्हाला नंबर दिलेला आहे तोच माझा नंबर आहे तर तो मला बंद करायचा आहे तर ते कधीपर्यंत बंद होईल अच्छा अच्छा अच्छा मला अजून मॅसेज आलेला नाही आहे सर अच्छा अच्छा पाच मिनटामध्ये ओके ओके ठीक आहे हां ओके सर आला आला